पूर्वी गुरुकडून मौख् मौखिक पद्धतीने शिक्षण व्हायचं म्हणजे काय तर गुरुनी सांगायचं आणि शिष्यांनी ते ऐकायचं आणि पाठ करायचं आणि ते पाठ झाल्यानंतर गुरुनी पुढचं शिकवायचं अशा पद्धतीने दोघांनीही म्हणून लक्षात ठेवून असं ज्ञान मिळवायचं अशी पद्धत होती त्याच्यानंतर लिहिण्याची कला सुरू झाली आणि त्यामुळे हस्तलिखितं त्याच्यानंतर मग छापण्याची कला मानसाळला माणसाला अवगत झाली त्यामुळे मग पुस्तकं स्वरूपात प्रकाशित व्हायला लागलं सगळं ज्ञान आणि पुस्तकं वाचून त्याचा अभ्यास करून हे ज्ञान मिळवायलाच मिळवलं जाऊ लागलं त्याच्यानंतर आता पुस्तकांच्या पुढचे पुढचीस पायरी म्हणजे आपण कंप्युटर्सवर काम करायला शिकलो आहोत आणि कंप्युटर्सवर काम करतो म्हणजे काय तर आपण कोणीतरी लिहिलेलं किंवा कुणीतरी तयार केलेलं हे लिखित स्वरूपातलं ज्ञान हे आपण वाचून कित्येक वेळा लक्षातही ठेवत नाही आपण ते शोधून त्याचा वापर करायला शिकलो आहोत त्यामुळे आपण गुगलसारखं प्लॅटफॉर्म्स हे माहिती शोधायला वापरतो जी माहिती आता लक्षात ठेवण्याची काही गरज उरलेली नाही त्याच्यानंतर पण त्यामुळे गुगलवर जे ज्ञान उपलब्ध आहे ते ज्ञान तयार करण्यासाठी किंवा ती माहिती तयार करण्यासाठी आपल्याला आपला काही समाजातला भाग हा ती माहिती तयार करण्यासाठी काम करतो आणि त्यामुळे नोकऱ्या निर्माण झाल्या अनेक प्रकारच्या त्याच्यानंतर ते ज्ञान वापरण्या वापरून त्याचा उपयोग करणारे असे काही लोक निर्माण झाले तर त्यामुळे त्यांना त्यांना त्या प्रकारच्या नोकऱ्या मिळायला लागल्या त्याच्यानंतर जो कंप्युटरमध्ये जे ज्ञान किंवा जी माहिती आपण साठवून ठेवायला लागलो ती कित्येक वेळा डेटा स्वरूपात असते कित्येक वेळा विस्कळीत माहितीच्या स्वरूपात असते तर तो तो डेटा तयार ह होण्याची प्रक्रिया आता खूप जोरात आहे तर मग त्या डेटावरून काय अंदाज काढता येतात त्याचा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग कसा करता येईल आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय माहिती मिळू शकते हे सगळं करणाऱ्या करणाऱ्या नवीन नोकऱ्या ज्याला डेटा ॲनालिस्ट म्हणतात किंवा ते डेटा ॲनालिसिस करतात किंवा आता ह्या ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे नोकऱ्या किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे कामं निर्माण झाली ही सगळी कामं एका सुरळीत पद्धतीने चालावेत ह्याच्यासाठी काही लोकं प्रोजेक्ट मॅनेजमेंट चा रोल करायला लागले प्रोजेक्ट मॅनेजरचा रोल करायला लागले तर त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नोकऱ्या निर्माण झाल्या एकूण ह्या सगळ्या कम्प्युटर डेटा आणि ह्या सगळ्या वापरामुळे आपला आपलं आयुष्य एकीकडून सोपं व्हायला लागलं आहे आणि एकीकडे नवीन नवीन नोकऱ्यांची उपलब्धता वाढलेली आहे त्यामुळे संधी वाढल्या आहेत समाजातल्या आणि हे सगळं प्रगतीच्या दिशेने आपल्याला जायला खूप मदत करतं आहे